आम्ही बागेमध्ये फुलं फुलांच्या झाडांची व तसे च भाजीपाल्यांच्या रोपांची बरीच काळजी घेतो त्याच्यासाठी आम्ही वापरणार वापरणारे साहित्य म्हणजे फावडे लहान लहान टोपले कुदळ ते त्याच्यानंतर खुरप् खुरपणी म्हणून हे पण एक प्रकार आहे तो पण वापरतो त्याच्यानंतर सगळ्या झाडांना हे र् रासायनिक खत न वापरता कंपोश्ट खतच वा वापरतो आहोत त्यामुळे घरातील वा भाज् भाज्यांमध्ये चवीमध्ये बरीच फरक पडते आहे त्या त्याच्यानंतर फुलझाडं फुलझाडं हे वाळून जाऊ नये उन्हाळ्यामध्ये त्यांची फार काळजी घ्यावी लागते आहे त्याच्यासाठी आम्ही त्याला जा बारीक जा जाळी जाळी वापरतो त्याच्यानंतर व उंदीर वगैरे फळांच्या याच्यासाठी त् त्रास देऊ नयेत रोपांसाठी म्हणून त्याला आपण बाजू बाजूनं जाळी जाळीचं जाळी लावतो आहोत त्याच्यानंतर त्यानंतर कम् कंपोश्ट खतच वा वापरून सर्व प्रकारच्या भाज्या व फुलझा फुलझाडे शक्य शक्यतो ए करतो उन्हाळ्यामध्ये बरेच झाडे असे आहेत की त्याला उन्हाळ्यामध्ये पण फुलं येतात जसे नंदी नंदीवर्धन नंदीवर्धन आहे गुलाब आहे पिव् पिवळ्या फुलांचे प्रकार पण आता बर् बरेच निघालेले आहे त्यांना पण कंपोश्ट खत देऊनच उन्हाळ्यामध्येच जास्त ऊन लागून करपून जाऊ नये म्हणून ज् जाळ्या जाळ्या लावून त्याला सावली स् सा सावली देण्याचा प्रयत्न करतो आहोत